हॅलो नमस्कार सर मी आयुष कोल्हे बोलत आहे सर आ आम्ही आपला नुकताच पत्ता बदलवलेला आहे आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला आलो तर सर आम आम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचा आहे तर आम्हाला नवीन पत्त्यावर तो सी सिलेंडरची डिलिवरी पाहिजे तर त्यासाठी काय प्रोसेस आहे सर हो सर माझ्यापाशी ग्राहक ओळखपत्र आहे माझ्या ग्राहक ओळखपत्र क क्रमांक आहे एक दोन तीन चार आणि सर नवीन पत्ता आहे कावरापेठ उमरेड येथे आम्हाला सिलेंडरची डिलिव्हरी पाहिजे आहे सर ठीक आहे सर मी तुम्हाला आपला याची फो फोटो पाठवत आहे सर गॅस बुकची तर तुम्ही स सर माझी विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर आम्हाला ह्या नवीन पत्त्यावर आमच्या नवीन पत्त्यावर तुम्ही आम्हाला गॅस गॅसची डिलिव्हरी द्यावी